काय करायली बरं बरं बरी आहे का तब्येत सगळयांची काय करायली त लेकरं हा मोबाईल बघायले खेळू देऊ नको गं लेकर बिघडायलेतं नाय थोडंसं हे करत त्यांच्या हातात मोबाईलच देऊ नको ना मोबाईल अगं बिघडायले तर लेकरं काही डोक्यावर परिणाम व्हायले झोपेतसुद्धा त्यांच्या हातं असे चालूच राहयले त जसं काय मोबाईल हातात आहे तसं हां पाहय की आता मोठे लेकरबी तसेच झाले तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत झोपेनात पूर्ण म्हणजे मोठे लहान मोठ्या सगळे या मोबाईलमुळे बिघडलेत पारापाशी बी तसे झालेत सगळे देव सगळे की भजनाला पा आठमदी दोन चार माणसं अन बाहेर सगळे पबजी खेळाय गेल्या वर्षी आमच्या वसमातल्या प पटरीखाली एक मुलगा मेला हे ते झाला वारला काप गेम खेळता खेळ गेम खेळता खेळतच त्याला रेल्वे आले आलेली बी कळाली नाही खूप झालेय हम्म देऊ नको लेकरांच्या हातात मोबाईल हा थोडंस असं धाक दाखवायचा कशाचाय बी तर जरासं ऐकेल ते गेम अस पबजी हे डाउनलोड करू द्यायचे नाहीतं बाकीच्या शाळेचं वगैरे काही त्येला त्यायला पाहाय लावायचं शिकायचं खूप खूप काय शिकायसारखं बी आहे त्याच्यात हां लेकरं एकदा घेऊन बसले कि त्येयला रात्र झालेले कळेना दिवस निघलेला कळेना जास्त करून ते गेम गेम यांना कोणी काय म्हणलेलही कळेना जेवणसुद्धा करेनात हे आपल्या इथलले मुलं डाउनलोडच करायचय नाही मोबाईलच द्यायचा जरासं हे करायचं नाही गेमच डाउनलोड करू द्यायचा नाही गरज नसते तर त्याच्यात बॅलेन्स टाकायचं नाही हम्म कर मग काम